दुचाकीवरून फिरस्तीसाठी म्हणजे कश्यामुळे प्रेरित झाला तर आता लहानपणापासून आपल्याला सायकलचं वेड असतं आणि सायकल चालवता चालवता आपल्याला म्हणजे आपण एका सर्टन एजमध्ये येतो वयामध्ये येतो वया वयामध्ये आल्यावर आपण काय करतो की फिर फिर फिरत राहतो फिरत राहतो आणि त्यामध्ये मग आपल्याला कसं मोठं झाल्यावर अठरा वर्षापर्यंत झालो किंवा सतरा वर्षापर्यंत झालो तर आपल्याला गाडीचा शौक लागतो आपण इकडे तिकडे मोटरसायकल बघत राहतो वापस आपले मित्र पण मोठे असतात तर ते पण म्हणजे स्कुटी वगैरे ॲक्टिव्हा वगैरे घेत राहतात स्कुटीमध्ये पण खूप प्रकार आहेत ॲक्टिव्हा डिओ वगैरे माझ्याकडे आता डिओ आहे तर ती डिओ मी चालवत राहतो आणि त्या डिओमध्ये डिओ चालवताना मला आता खूप मजा येते पेट्रोलचा खर्च पण माझा निघून जातो मी म्हणजे थोडंसं जॉब वगैरे करून ते पेट्रोलचं वगैरे खर्च आणि गाडीचं वगैरे सर्विसिंग पण मी स्वतः करतो आणि तीच मला एड एवं वेड एवढं आहे की आम्ही कोणत्याही म्हणजे कुठेही फिरायला घेऊन जातो मी ती दुचाकी एवढंच मला बोलायचं आहे